हं हॅलो हां हां राजेश हां ते तू असं म्हणत होतास बघ की आरोग्य विमा निवडण्यासाठी कुठला निवडावं वगैरे तर मला असं वाटतं आहे की यल आय सीच जास्त उपयोगी आहे एल आय सीमध्ये ते जास्ती फायदेशीर ठरेल असं मला वाटतं आहे आता तुझं अंदाजपत्रक किती आहे म्हणजे साधारण बजेट किती आहे बाबा दर महिन्याला तू किती देऊ शकतो किंवा कसं आहे हां हां ठीक आहे हं ठीक आहे आपण काय करायला पाहिजे मग आरोग्यसेवेशी संबंधित असलेला विमा घेतला तर तू बरं पडेल येल आय सीचा हां ठीक आहे हं